मी अजूनपर्यंत ट्राय केला नाही आणि मला शिकायचा आहे असा पदार्थ म्हणजे पहिला म्हणजे बर्गर जो आपण ब्रेडने बनवतो त्याचा बन जो बर्गर बन असतो तो ही आपल्या नॉर्मल पावसारखा नसतो डिफरंट असतो त्याच्यावर सीड्स असतात त्या ज्या तर त्यानी तो जरा डिफरंट्स असतो आणि त्या बर्गरमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या वापरतो त्यामध्ये एक टिक्की किंवा पॅटी म्हणतो आपण जी फ्राय केलेली असते ती असते त्यामध्ये आपला मॉजरेला चीज असतो आणि मला ह्या सर्व कॉम्बिनेशन आवडतं आणि त्यामुळे मला बर्गर खायलाही आवडतो आणि मला म्हणून तो शिकायचाही आहे आणि तो कधी मी ट्राय नाही केला दुसरा म्हणजे गार्लिक ब्रेड तो म्हणजे एक पिझ्झासारखा असतो ज्याच्यामध्ये आपण गार्लिक आणि चिलीचा फ्लेवर देऊन त्या ब्रेड ब्रेडला एक फ्लेवर देतो आणि त्यामध्ये मॉझरेला चीज घालतो जेणेकरून तो एक खूप छान अशी रेसिपी तयार होऊन येते जी मला शिकायची आहे दुसरं म्हणजे केक कप केक म्हणजे कप केक जे ही मला ट्राय करायचं आहे ज्यात मैदा कोको पावडर आणि चॉकलेट ह्यानी बनलेला असतो आणि चॉकलेट माझं फेव्हरेट आहे आणि मला ते खायला आवडतं त्यामुळे मला तो ही शिकायचा आहे आणि ट्राय करायचा आहे दुसरं म्हणजे आता आपण आपल्या इंडियामध्ये येऊया इंडियामधले फूड म्हणजे अलूवडी हा कोकणी फूड आहे कोकणी पदार्थ आहे जो खासकरून पावसाळ्यामध्ये बनवला जातो ज्यामध्ये अळूची पानं भेटली जातात हिरवीगार त्याच्यावर आपं आलंलसूण पेस्ट बेसन आणि मसाल्यांचं एक मिक्सचर केलं जातं जे त्या पानांवर लावून त्यांच्या वड्या केल्या जातात आणि त्या खायलाही खूप सुंदर लागतात आणि पौष्टिकही असतात दुसरं म्हणजे पावभाजी पावभाजीमध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात आणि त्यांना उकडवून स्मॅश करून त्याच्यामध्येही मसाले टाकले जातात आणि ते खाण्यासाठी खूप चविष्ट असतं आणि तेही मला शिकायचं आहे ट्राय करायचं आहे